माझ्या घरी गणपती बसते गणपती बसायच्या वेळेस सगळे साफसफाई केली जाते पूजा सगळं असं सजावट केली जाते डेकोरेशन छान डेकोरेशन सजवले जाते सगळेजणं तयार राहतात सगळे छान गणपती आणायच्या वेळेस छान सगळे नवीन कपडे वगैरे घालून येतात सजावटीचं सजावटीसाठी हार फुलं तोरण दुर्वा देव नैवेद्यासाठी मोदक बनवले जातात छान सकाळी सगळे उठून आरती करतात सगळं मो वातावरण आमच्या घरी गणपती बसला म्हणजे फ्रेश राहाते दहा दिवसाचं गणपती राहातो म्हणून छान असं घरात असं शांत वातावरण राहाते मग शेवटल्या दहाव्या दिवशी कार्यक्रम राहातो जेवणाचा सगळे मंडळी जेवण करायला येतात छा छान स्वयंपाक रहातो नवरात्र माझ्या घरामोर नवरात्रामध्ये देवी बसते देवीच्या याच्यात नवरात्रामध्ये छान घर सजवलं जातं दे सकाळी उठतात सगळेजणं पूजा वगैरे ते पूजा करतात सकाळी उठून सगळे बाया माणसं आंघोळ वगैरे करून नवरात्रामध्ये पूजा करत देवीची पूजा करतात सकाळी उठून सगळे आरती करतात छान डेकोरेशन करते देवीजवळ होम पूजा राहाते तिथे छान स्पर्धा राहाते वेगवेगळ्या स्पर्धा ठेवतात बायांच्या छोट्या मुलांच्या छान चांगलं वातावरण राहाते नवरात्रामध्ये दिव दिवाळी राह दिवाळी हा सण सगळेच साजरा करतात दिवाळीमध्ये छान र रंग कलर वगैरे घराला देतात छान सगळे लोकं घरचे बाहेरचे कपडे वगैरे घेतात छान गोड पदार्थ करतात